काय करून राह्यला ताई हो का जेवण बिवण झालं का की व्हायचं आहे हो का मग काय आता चौदा एप्रिलचा विशेष पुरणपोळी बनवशाल ना हो मला येतच नाही विचारावं सांगशाल का मला थोडंसं

हा बरं मला नाही समजलं तर थोड्याशा येशाल का घरी बरं मग आपण मस्त बसू गप्पा मारत पुरणपोळी करू अन् मस्त जेवण करू काय चालू आहे कामं बाकी काय म्हणताय तुमच्या पोराच्या लग्नाची झाली का तयारी हो का काही पाहुणे आले का

बरं येईन ना यात्रेला नाही आला ओ आमच्या गावच्या

चालतेच आहे काय म्हणता वावरातली कामं झाली का हो आता काम राहिलंय ते आता पोराटाले काही नाही वावरातून हो ना सोयाबीनलाही भाव नाही बाई काय करता आता आपल्याला गटातले पैसे काढून कामं करावी लागतील बरं जाऊ दे आता मग पुरणपोळीचं काही सांगा एकदा हा थोडंसं सांगा मला नाही तर मग घरी येजा सांगा पुरण गिरण कसं करायचं बरं ठीक आहे